ग्रामीण आणि शहरी भागात आजार खूप वाढलेले आहे ह्याचं मुख्य कारण म्हणजे आपली जी कचरा व्यवस्थापनाची पद्धत आहे ती फार चुकीची आहे त्यामध्ये त्यामध्ये आपण चुकीच्या पद्धतीने किंवा सांडपाणी जे साचलेलं पाणी असतं त्यामुळे अनेक मच्छरांना जगण्यासाठी आधार मिळतो ज्या जेणेकरून आपल्याला मलेरिया किंवा असे अनेक जे आजार आहेत ते दिसून येतात आणि हे आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक असतात